हॅलो

हां स हां सर ॲक्च्युली ॲ तुमच्या बँकमध्ये माझा अकाउंट आहे तर मला ते अकाऊंट क्लोज डाऊन करायचं आहे ॲक्च्युली सर्विसमध्ये इश्यू यायला लागला आहे आणि मला किती क्युरी म्हणजे असं झालं की तुमच्या थ्रू मला सर्विस प्रॉपर येत नाही आहे कधी मनी प्रॉब्लेम मनी ट्रान्जॅक्शनचा प्रॉब्लेम येतो कधी ए टी एममध्ये प पैसे अवेलेबल्स नसतात किंवा मला ज्या वेळेला तुमच्याकडून ट्रान्जॅक्शन करून घ्यायचं असतं त्यावेळेला मला फोनमधून रि प्रॉपर मॅसेजेस येत नाही यासाठी मला अकाऊंट क्लोज करायचं होतं

ओके ओ

ओके ठीक आहे फक्त आम्हाला म्हणजे तुमची सर्विस जी आहे ती मला आम्हाला प्रॉपर मिळाली नसल्यामुळं आम्ही ती अकाऊंट क्लोज करतो आहे अदरवाईज आम्हाला ओके हां ॲक्च्युली आत्ता माझ्याकडे पासबुक अवेलेबल नसल्यामुळं मला तुम्हाला आता त्या इन्फॉर्मेशन तुम्हाला देता येत नाही आहे मी ज्या वेळेला तुमच्याकडे ऑफिसमध्ये येईन त्या वेळेला त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे घेऊन येईन आणि त्या वेळेला मी तुम्ही सगळे फॉम फिलअप करून घेऊ शकता मेबी फिफ्टीन फिफ्टी थाउजंड सिक्स्टी थाउजंडपर्यंत असतील मेबी चेकमध्ये चालेल हो हो हो हो हो हो ओके हा जो फॉर्म आपल्याला क्लोज करायचा फॉम जो आहे तो द्यायचा असेल तर तो आधी येऊन फिलअप करून घ्यावा लागेल का तुम्हीच तो सगळा फिलअप करून देणार

बरं ही सर्विस तुम्ही जी देत आहे हां

आहेत आहे एफ डी आहेत बट तुमच्या ल ह्याला ते कनेक्ट झालेले आहेत कारण माझी मंथली ट्रान्जॅक्शन होताना तिथनंच कट होतात त्यामुळं मला मी मंथली तुमच्याकडे सेविंग्स पण ते करून ठेवलेले आहेत त्यासुद्धा तिकडूनच होता ट्रान्सफर त्या सगळ्या गोष्टी मला क्लोज आउट करायचं ओके सर थँक्यू मी तिथे बँकेत आले की तुमच्याशी कॉन्टॅक करेन ठीक आहे स थँक्यू